हॅलो काका कसे आहात तुम्ही हो मी पण मस्त बाळ पण खूप छान आहे हा परवाच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला हो हो घरचे पण खूप खुश आहेत हो बाळ पण एकदम मजेत आहेत आजीबात रडत नाही काही नाही हो हो पण आत्ता काय झालं आहे यांची बदली यांना कामानिमित्त एक पाच सहा महिन्यांसाठी जर्मनीला जावं लागणार आहे हां हो हो हो हां आमच्या द दोघांचा पासपोर्ट आहे पण आता ही छोटीचा पासपोर्ट काढावा लागेल ना तर कोणती कागदपत्रं लागतील म्हणजे मी सध्या चर्चा केली होती जरा तर समजलं की म्हणजे जन्म जन्माचा दाखला परत आधार कार्ड शा शाळा सोडलेल्याचा दाखला ही कागदपत्रं लागतात पण आता ही छोटीच आहे ना तर मग ही दोन कागदपत्रं आहेत तिची आणखी कोणती लागतील काही तुम्हाला माहिती आहे अच्छा हां हां ओके हां मुलीचं नाव श्रेष्ठा ठेवलं ओके हां ठीक आहे मी चौकशी करेन तिकडे जाऊन आणि विचारेन